माझी सर्वात मोठी कामगिरी जर म्हटली तर माझं लेकरांना आणि मा त्याचे जे मित्र येतात त्यांना शिकवण्याची कामगिरी मला चांगली वाटते कारण की मा मी याच्यावर आपलं करिअर तर बनवलं नाही शिकवण्यावर पण त्यांना जेव्हा मी असंच घरी शिकवतो शिकवल्याच्यानंतर त्यांची जेव्हा परीक्षा जवळ आली त्यांनी परीक्षा दिली तर कसं माझ्या शिकवण्यानुसार त्यांनी जास्तीत जास्त मार्क त्यांना मिळाले त्यामध्ये ते जास्त मार्क मिळाले आणि ते चांगल्या मार्काने पास झाले आणि तर मला त्या गोष्टीचा खूप जास्त अभिमान वाटतो कारण की जी मेहनत मी त्यांच्यामागे केली ती माझी मेहनत पूर्ण झाली असं मला वाटते